हॅ हा नमस्कार मी मुंबईवरून आलेलो आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यात कोणती पर्यटन स्थळं आहेत त्याची माहिती सांगता का तुळजापूरला बग जाण्यासाठी काय व्यवस्था आहे तुळजापूरमध्ये गेल्यानंतर मग तिथं पाहण सर कोणती कोणती ठिकाण आहे तिथं मग त नळदुर्गमध्ये किल्ल्यात पाणी नर मादी धबधबा आहे का आणि तिथं जेवणाची काय व्यवस्था आहे आणि र धारशिवमध्ये राहण्याची जेवणाची व्यवस्था आहे का आणि ते हातला देवी परिसर कुठं येतं धाराशिवमध्ये त्याच भागात तिथं जाण्याची व्यवस्था काय आणि धाराशिवमध्ये रामलिंगबद्दल काय माहिती आहे काय ठीक आहे ठीक ठीक आहे थँक्यू